बाईक हे मला खूप आवडते बाईकमध्ये मला म मला चांगली वाटणारी एक टू ट्वेंटी आहे आणि बुलट आहे हे मला खूप आवडतात आणि टू ट्वेंटी चालवताना खूप मजा येते म्हणजे त्याचा पिकअप त्याची ब्रेकिंग हे खूप छान आहे टू ट्वेंटीची आणि त्याला हॅवेवर चालवताना लई मजा येते ते त्याचा पिकअप ल खतरनाक आहे आणि त्याची हाय स्पीडपण चांगली आहे एकशेतीस चाळीसपर्यंत ती टू ट्वेंटी जाते आनि त्या चलवताना खूप मजा येते टू ट्वेंटीला टू ट्वेंटी पल्सर ही बजाजची आहे खूप चांगली गाडी आहे ती माझी एक फेवरेट आहे आणि दुसरी म्हणजे बुलट बुलट तीनशे पन्नास स्टँडड हे मला लई आवडते ते चालवताना खूप मज्जा येते ते चालताना धगधग दुकधुक तशी आवाज येते तर लई बरं वाटते त्याची सिटिंग ते लई एकदम कम्फर्टेबल आहे म्हणून मला बुलट तीनशे पन्नास रॉयल इन्फिंडची गाडी आहे मला ते खूप आवडते